स्वसाहाय्य गटाबद्दल मला असं वाटतं की हे सर्वात उत्तम असा पर्याय आहे पैसे कमवण्यासाठी कारण याने तुमच्या वेगवेगळ्या गोष्टी हा वरचा विचार करण्याची जी ताकद आहे ती वाढत राहते आणि त्यानुसार तुम्हाला पुढेही वेगवेगळे संधी उपलब्ध होत राहतात आणि तुमची ही वाढ जी आहे ती थांबत नाही आणि महिलांच्या रोजगारांसाठी चांगल्या संधी म्हणजे त्यांनी स्वत चालू केलेले छोटे व्यवसाय जसे की लोणचं विकणे असेल किंवा पापड विकणे असेल या छोट्या छोट्या व्यवसायाच्या संधी त्यांनी घेतल्या पाहिजे आणि पैसे कमवले पाहिजेत